राज्यातील शिक्षणपद्धती खूप प्रकारच्या आहेत जसं की आर्ट्स कॉमर्स सायन्स बऱ्याच प्रकारच्या शिक्षणपद्धती आहेत आणि जसं की आर्ट्समध्ये हे मराठी माध्यमातून शिकवले जाते सायन्समध्येही बस टेक्नॉलॉजीचा वापर करून जसं की सायंटिस्ट रिसर्च यासाठी टेक्नॉलॉजी करतात आर्ट्स म्हणजे राज्यस्तरीय शिक्षण इतिहासाचं शिक्षण व भौगोलिक शिक्षणातून याच्या ह्याच्यामध्ये अभ्यास केला जातो